मराठी भाषा ही आपल्या राज्याच्या सांस्कृतिक ओळख आहे आणि अस्मितेचा आत्मा आहे ती केवळ संवादन साधन नाही तर इतिहास परंपरा आणि कला यांचा प्रतिबिंब आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठीने राज्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिकी बा भूमिका बजावली आहे लोककथा अभंग भाारुड लावणी यासारखे सांस्कृतिक प्रकार मराठीतूनच समृद्ध झाले संत तुकाराम ज्ञानेश्वर यांची वचने आणि पुल देशपांडे वि स खांडेकर या यांसारख्या साहित्यकांनी मराठीला अजूनही जिवंत ठेवलेल आहे आजही मराठी भाषा सिनेमे नाटकं साहित्य आणि सामाजिक चळवळींमध्ये मुख्य भूमिका निभाव निभावते ती राज्याच्या अस्मितेच्या आणि ऐक्याचे प्रतिक आहे त्यामुळे तीच जतन आणि संवर्धन करणं आपली जबाबदारीे हे तरी माझे मत आहे